उं स्वयंपाकघरात आमच्या स्वयंपाकघरात उंदरं तर खूपच आहे म्हणजे पोळी घेऊन जाते कोणता भाजीपाला घेऊन जाते तर मग आम्ही काय करत असतो उंदराला उंदराला मारण्यासाठी जे टमाटरवर औषध राहते ते मार टाकतो नाही तर मग चिमटा पण चिमटाचा म्हणजे न लहान मुलं वगैरे राहते घरी त्याच्यामुळे चिमट्याचं काही तेवढा काही वापर करत नाही पण ते औषध वगैरे मुरमुरेवर वगैरे औषध टाकून त्यांना कसं पळवायचं ते ते करतो तर मग काही दिवसाच्या नंतर आमच्या घरातले जे उंदरं आहे ते कमी होऊन जाते क कमी होऊ कमी होऊन जाते उंदरं